हॅलो नाही नाही पाहिजे होतं म्हणून बोलतो हॅलो हां काय म्हणताय इकडे तर खूप ऊन्ह आहे गं शेहेचाळीस डिग्री सेल्शियस खूप ऊन्ह आहे इकडे पाणी आलं का ग तिकडे हो का आमच्या इकडे तर खूप ऊन्ह आहे दोन तीन दिवस झाले खूप ऊन्ह तापतंय नाही घरीच आहे एवढं ऊन्ह आहे कुठं बाहेर जाऊ हो येईल ना पाणी वगैरे आलं होतं का तिकडे हो का आमच्याकडे खूप ऊन्ह आहे बाबा घराच्या बाहेर निघायची ही नाही आहे हो येईल ना सुट्ट्यांमध्ये येईल तिकडे काय म्हणताय अजून काय नाही ग घरचीच कामं सुरू काय म्हणते तू काय म्हटलं कधी पाणी येते आहे कधी ऊन्ह तापत आहे काही समजत नाही वातावरण खूप बिघडलं ग आता कधी पण थंडी कधीही ऊन्ह कधीही पाणी आपण यासाठी झाडं लावायला पाहिजे जेणेकरून पाणी व्यवस्थित येईल पर्यावरण चांगलं राहील भरपूर काय करू शकतो आपण झाडं कमी झालं ना ग आता वातावरण हो झाडं आहेत हो ते प्रकल्प ते करावेच लागतात काय म्हणताय आणखी हो ठीक मग ठेवते